सुदैवाने मी लैंगिक शोषणाचा बळी ठरलेलो नाही आहे पण मला वाटतं लैंगिक शोषण जे आहे त्याला कायद्यामध्ये कठोर शिक्षा आहे त्याच्याच बद्दल जनजागृती व्हायला हवी आणि लाज न बाळगता आपण त्या शोषणाचे बळी ठरलेलो असू तर आपण त्याविषयी तक्रार केलीच पाहिजे आणि ह्याविषयी जनजागृती सरकारने करायला हवी ठिकठिकाणी त्याविषयी होर्डिंग्ज लावायला हवेत पेपरमध्ये वारंवार जाहिराती काही ठराविक अंतरानंतर देत राहायला हव्यात फोनमध्ये तुम्ही जेव्हा फोन करता समोरची व्यक्ती फोन उचलायच्या अगोदर रिंगटोन वाजते त्याऐवजी ह्याविषयी काही माहिती लैंगिक शोषणासाठी अमूक अमूक क्रमांकावरती संपर्क साधा असं काही करायला हवं तर सरकारने मला वाटतं जनजागृती खूपच महत्त्वाची आहे ती करायला हवी